खेळाडूंमधले हिंसाचाराचा एखादा प्रश्न उद्भवला तर आमच्या भागातील कार्यक्षेत्र त्याच्यावर योग्य ते कारवाई करते तसेच त्याचे योग्य ते नियमावली लावून त्याचे योग्य ते योग्य ते कारवाई करण्याचा ब प्रयत्न करते तसेच त्या नियमावलीमध्ये क्रीडाक्षेत्र त्याला एक वर्ष बंदी घालते तसेच ज्या खेळाडूने हे कृती कार्य केले हे त्या खेळाडूच्या टीमला दहा हजार दहा हजार दंड सो सोपवण्यात येतं आहे तसेच त्या खेळाडूवर एक वर्षाची बंदी घालून योग्य ते नि योग्य ते त्याच्या क योग्य ते नियम लावून त्या त्याला एक वर्षाची बंदी घालते तसेच त्या त्या खेळाडूला एक वर्ष बंदी तसेचं त्याला पाच हजारचा दंड व त्या त्या खेळाडूच्या दुसऱ्या खेळाडूला जे जखम झाली आहे त्याचा उपचार तो त्यो खेळाडू स्वतः करेल असे ते क्रीडाक्षेत्राचे नियमावली जाहीर करण्यातसाठी आहे तसेच हा ग हा परत परत हिंसाचार करू नये म्हणून म्हणून भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात मो नियम नियमावली लावण्यात आली आहे तसेच मैदाना मैदानावर आजूबाजूला पोलीस पोलिसांचा पोलीस उभारण्यात करण्यात आहे आहे तसेच कॅमेरा तसेच जर खेळाडूूंना खेळाडूने वादग्रस्त वाद घातला तर त्या खेळाडूला योग्य नि योग्य ते कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे तसेच जर खेळाडूचे अचानक प्रमाणे अचानक प्रमाणे एका खेळाडूने जबरदस्त धक्का देऊन त्या ध धक् धक्का देणाऱ्या खेळाडूला जर काही झाले तर त्या खेळाडूची जवाबदारी पूर्णपणे जबाबदारी त्या टीमवर आणि त्या धक्का देणाऱ्या खेळाडूंवर असेल असेल असे हे नियम टो क्रीडाक्षेत्रातील लोक आजकाल लावत आहे कारण याच्यामुळे हिंसाचार पु उल्लंघन कमी कमी येईल असे क्रीडाक्षेत्र सांगण्यात येत